ख खाद्य संस्कृतीत एखादा पदार्थ करून पाहिला आहेत का म्हणजे मी केलेला पदार्थ म्हणजे इडली वडा इडली सांबार बोलू शकता त्याच्यामध्ये इडली करण्यासाठी आपल्याला पहिलं तांदूळ असतात ना ते भिजवून रात्रभर आपल्याला पाण्यात भिजवून ठेवावे लागतात ते रात्रभर भिजवून पाण्यात ठेवल्यानंतर सकाळी उठून आपण त्याला मिक्सरला त्याचं बारीक हे करून ठेवावं लागतं मिश्रण करून ठेवावं लागतं त्याच्यामुळे ते चांगले पिसतील त्याच्यानंतर ते इडलीचं भांडं असतं ना त्याच्यात ते भांड्याला तेल लावून थोडंसं म्हणजे जास्त प्रमाणात लावायचं नसतं थोडं राहून त्याच्यामध्ये ते तांदळाचं पीठ टाकायचं आणि घ्यायचं ते भांडं त्या कुकर इडलीच्या भांड्यामध्ये कुकरचं एप असतं त्याच्यात ठेवायचं आणि झाकण लावून गॅसवर ठेवायचं तोपर्यंत ते शिजेपर्यंत दुसरं बनवण्यासाठी आपण मिरची खोबरं लसूण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं ते मिक्सरला फिरवून घेऊन त्याची ग्रेवी बनवायची चटणी ती इडली खाण्यासाठी बेस्ट असते त्या त्याच्यामुळे चव खूप मस्त येते हा साऊथ इंडियन पदार्थ आहे आणि इडली हा आपण नाश्त्यासाठी वापरू शकतो इडलीमुळे आपण म्हणजे नाश्ता नाश्त्याची चांग म्हणजे झटपट होणारा पदार्थ आहे त्याच्यामुळे आपल्याला टाईम पण लागत नाही म ते सॉफ्ट सॉफ्ट असल्यामुळे खाण्यासाठी मजा येते आणि तो पदार्थ असा एक पदार्थ आहे की त्याच्यामुळे ओव्हरलोड होत नाही आहे आणि म्हणजे अपचनही होत नाही तर बॅलन्स राहते सो तुम्ही ट्राय करू शकता तो पदार्थ मस्त एकदम